मनोरंजन म्हणजे मनाचे रंजन महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक प्रकारे मनोरंजन केलं जातं आणि त्यातले अनेक जे लोकप्रिय प्रकार आहेत त्यातला सगळ्यात पहिला म्हणजे गायन गायन प्रकार खूप लोकप्रिय आहे गायनामध्ये जेव्हा संगीत आपण म्हणतो संगीतामध्ये शास्त्रीय संगीत असेल सुगम संगीत असेल तर लोकसंगीत असेल हे महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे शास्त्रीय संगीतामध्ये भूप राग असेल कल्याण राग असेल तर अशा प्रकारचे मल्हार राग असेल असे अनेक राग आहेत जे शास्त्रीय संगीतामध्ये येतात त्याच्यानंतर सुगम संगीतामध्ये भावगीत असेल भक्तिगीत असेल नाट्यगीत असेल सुगम संगीतामध्ये हे सर्व प्रकार प्रसिद्ध आहेत भजनं असतील त्याच्यानंतर लोकगीतांमध्ये अनेक लोकगीतं जी आदिवासी नृत्यं आहेत आदिवाशांची गाणी आहेत त्याच्यानंतर देशभक्तीपरगीतं आहेत हे सगळे गीतगायनामधले हे प्रकार महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत जेव्हा नृत्याचा विषय येतो तेव्हा नृत्यामध्येसुद्धा महाराष्ट्राशी खासीयत आहे ती म्हणजे कोळीनृत्य त्याच्यानंतर को लावणी नृत्य असेल जे ज्याच्यावरती नुकतात चंद्रा नावाचा पिच्चर येऊन गेला किंवा मला जाऊ दे ना घरी आता वाजले की बारा अशा प्रकारची गाणी त्याच्यावरती लावणी सादर केली गेली आणि याच्यावर अख्ख्या महाराष्ट्राचं मनोरंजन झालं त्यामुळे खरंच प्रकार नृत्य हा प्रकार महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहे त्याच्यानंतर भरतनाट्यम कथ्थक हे असे भारतातले इतर प्रकारही आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रमाणात केले जातात तांडव नृत्यसुद्धा महाराष्ट्रामध्ये केलं जातं त्याच्यानंतर गायन झालं नृत्य झालं वादनसुद्धा असेल मग त्याच्यामध्ये तबलावादन असेल त्याच्यानंतर संतूर वादन असेल वीणावादन असेल हार्मोनियम वादन असेल तर अशा वाद्यांच्या वादनांचेसुद्धा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये होत असतात आणि लोक या कार्यक्रमांना आवर्जून जात असतात याच्यानंतर अजून एक मनोरंजनाचा प्रकार जो अगदी पूर्वापार चालत आलेला आहे तो म्हणजे साहित्य साहित्यामध्ये मग गद्य असेल गद्य असेल त्या गद्यामध्ये कादंबरी असेल ज्याच्यामध्ये आपण एखाद्या आयु व्यक्तीच्या अख्ख्या आयुष्यावरचे महत्वाचे प्रसंग त्याच्यामध्ये दिलेले असतात अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याच्यानंतर कथा असेल ज्यामदे अगदी शॉर्ट एंट्रीस म्हणजे अगदी थोडक्यामध्ये ती कथा सांगितलेली असते एखाद्या किंवा दोन प्रसंगांवर आधारित अशी ती कथा असते त्याच्यानंतर कविता असते त्या काव्यामध्येसुद्धा दोन प्रकारचे असतात एक मुक्तछंदात्मक काव्य ज्याच्यामध्ये यमक नसतात आणि एक नॉर्मल कविता सामान्य कविता ज्याच्यामध्ये यमक अलंकार दिसतो तर पलीकडे ओढ्यावर माझे गावं ते सुंदर झाडाझुडपांत आहे लपलेले माझे घर अशा प्रकारच्या कविता मराठी साहित्यामध्ये आहेत देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावेत अशा प्रकारच्या अगदी जाता येता विंदा करंदिकरांनी सांगितलेली कविता आहे तर तीसुद्धा खूप आपल्या महाराष्ट्रामध्ये मनोरंजन करते महाराष्ट्रामध्ये या कवितासुद्धा खूप प्रकारे प्रसिद्ध आहेत त्याच्यानंतर जात्यावरच्या ओव्या आहेत ही महाराष्ट्राचीच खासीयत आहे किंवा ती कुठेही नाही कारण पूर्वीच्या काळी जे पीठ दळलं जायचं ते कुठल्या गिरणीमध्ये नाही तर घरामधल्या जात्यावर दळलं जायचं तर त्यावेळी ओवी असायची तर त्या ज्या ओव्या आहेत त्यासुद्धा महाराष्ट्रामध्ये ज्या त्या काळातल्या गृहिणी होत्या त्यांचं त्या मनोरंजन करायच्या आणि आजही त्या प्रचलित आहेत त्याच्यानंतर मंगळागौर हा एक जो प्रकार आहे जो फक्त आपल्या महाराष्ट्रातच असतो तर महाराष्ट्रामध्ये जी मंगळागौर असते त्या मंगळागौरीचे जे खेळ असतात मग झिम्मा असेल फुगडी असेल नाच ग घुमा कशी मी नाचू किंवा सुपावरचे खेळ असतील तर असे अनेक खेळ आहेत जे मंगळागौरीला खेळले जातात आणि महाराष्ट्रातल्या स्त्रिया या जागरण करतात आणि त्या या खेळामधून स्वतःचं मनोरंजन करून घेत असतात तर हा प्रकारही खूप लोकप्रिय आहे